शिक्षण पद्धती ही म्हणजे भावी पिढी उभारण्यासाठी राष्ट्राला सक्षम करण्यासाठीची ही योजना म्हणजे आपली शिक्षण पद्धती परंतु या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत यामध्ये समन्वय साधला जात नाही जे ज्या उच्चस्तरीय परीक्षा असतात म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी किंवा आणखीन काही परीक्षा असतात त्यामध्ये तारखांचा हा नेहमीच गोंधळ झालेला असतो त्या कितीतरी वेळा मुलांना जेव्हा स्पर्धात्मक परीक्षांना हे विद्यार्थी जेव्हा सामोरे जाव जातात त्यावेळेला काही वेळेला तारखांचा गोंधळ झालेला असतो आणि मग कुठली तरी परीक्षा ही विद्यार्थ्यांना रद्द करावी लागते त्यामुळे मुळामध्ये परीक्षासमिती परीक्षांचं वेळापत्रक ह्यांचा समन्वय असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे शिक्षकांबद्दल जे बोललं जातं की शिक्षकांना अवांतर कामं खूप दिली जातात तर ती ती तर पूर्णपणे थांबवली पाहिजे खेड्यामध्ये जे शिक्षण आहे त्याला शिक्षण म्हणावे का असा प्रश्न निर्माण होतो तर खूप शिक्षित चांगले शिक्षकही तिथे नसतात आणि आजकाल तर शिक्षण म्हणताना फक्त पगार पैसे ह्याकडे लक्ष देऊनच हा व्यवसाय स्वीकारला जातो खरं म्हणजे शिक्षण पद्धती ही अतिशय उत्कृष्ट अशी सेवा देणारी असायला हवी की ज्यामुळे पुढचं भवितव्य घडणार आहे ह्या सगळ्या आणि ते अतिशय इफिशियंट असणं ते पण गरजेचं आहे त्यामध्ये सनम समन्वय नाही हा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षक हे पुरेसे पात्रित असायला पाहिजे भावी पिढ्यांना चुकीचं शिक्षण दिलं जाता कामा नाही शिक्षकांनीही आपली पर्सनल कामं म्हणजे वैयक्तिक कामं विद्यार्थ्यांना न सांगता त्यांच्या पूर्ण शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे कितीतरी वेळा असं आढळलेला आहे की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मुलांना काहीही सांगितलं जात नाही पण ती तशी माहिती देणं पण गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यात समन्वय साधून परीक्षांचा गोंधळ टाळणं गरजेचं आहे